माझ्या कुटुंबात एकूण आम्ही सहाजण राहतो मी माझे मिस्टर सासू सासरे आणि मला दोन मुले आहेत मिस्टर जॉब करतात सासऱ्यांचं आमचं कपड्यांचं दुकान आहे आणि सासूबाई शिवणकाम करतात तसंच माझा मुलगा बारावीला आहे आणि मुलगी चौदावीला आहे मुलगी अभ्यासात हुशार आहे मुलगा पण थोडासा कमी हुशार आहे मित्रमंडळीबद्दल सांगायचं तर इथे सासरी कमी मित्र म मैत्रिणी आहेत पण माहेरी बऱ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत माहेरी गेल्या का मग भेट वगैरे होते म सुखदुःखात आम्ही एकमेकींच्या सहभागी होतो मग कधी कधी सगळ्या मैत्रिणी भेटून मग गेट टुगेदर पण साजरा करतो बस्स इतकंच मी मैत्रिणींबद्दल मित्रमैत्रिणींबद्दल सांगू शकते